नमस्कार मी दीक्षा साखरे बोलत आहे रत्नागिरीमधून मी एक माशांचा व्यापार करते तर मला मी तुमचं एका मासेवाल्या माणसाकडून तुमचा नंबर वगैरे घेतला आहे आणि तुमचं माशांचं जे काय व्यापार आहे तो खूप मोठ्या प्रमाणात चालतो मी असं ऐकलं होतं आणि मला काही मासे आणि आणि मला तुमच्याकडून काही असे मासे पाहिजे होते ते मला पुढे ग्राहकांना द्यायचे होते ते माझ्याकडे आता उपलब्ध नाही आहे संपले आहेत तर तुम्ही मला एक छोटीशी मदत करू शकता का मला तुमच्याकडून काही प्रमाणात मासे पाहिजे होते तर आम्हाला कटला पाहिजे होता

तुम्ही मला एक पाच वाजेपर्यंत सांगू शकता का कारण मला ते खूप पाठवायचे आहेत पुढे ग्राहकांना त्यांचं कॉल फोन येत आहे ओके तुम्ही एक हे करू शकता का तुम्ही कामगारांना लवकरात लवकर विचारता का नाही तुम्ही तुमचा ॲड्रेस सांगू शकता का हां ठीक आहे मी तुम्हाला माझा ॲड्रेस पाठवते आणि तुमचा जो कोणी मासे द्यायला येईल ना त्याच्याजवळ मी पैसे वगैरे पाठवून देईन एक दोनशे तीनशे मासे एक किलो

हा चालेल कारण आम्हाला ग्राहकांना द्यायचे आहे तर पुढं ते आमच्यावरती अवलंबून आहेत ना आता तुम्ही थोडंसे कमी करू शकत नाही का त्याच्यामध्ये खूपच जास्त होतं आहे नाही तुम्ही प्लीज ट्राय म्हणजे तुम्ही बघा ना एकदा तरी विचारून कारण आम्ही एका ठिकाणी पण विचारले तर आम्हाला आठ आठ हजार रेट सांगितला होता तुम्ही जास्तच बोलत आहे हां ठीक आहे तरी पण एकदा बघा ना तुम्ही विचार करून कारण आम्हाला इमर्जन्सीमध्ये पाहिजेत ना हां ठीक आहे चालेल हां मी तुम्हाला माझा ॲड्रेस वगैरे पाठवते आणि तुमचं जो कोणी कामगार द्यायला येईल ना मासे तर त्याल त्याला एक लवकरात लवकर यायला सांगता का कारण पुढचे लोकं काही पेंडिंग आहेत एक पाच वाजेपर्यंत पाठवू शकता थँक्यू धन्य अच्छ अच्छा ठीक आहे थँक्यू धन्यवाद मनापासून एवढी मोठी हेल्प केली त्याच्याबद्दल ओके थँक्यू